यवतमाळमध्ये तर सर्वात जास्त हे कापसाचं पीक घेतल्या जाते आणि त्याला बाजारभावपण बऱ्यापैकी असतो कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्हा हा कापसासाठी प्रसिद्ध आहे कापूस हा इथे खूप मोठ्या प्रमाणात पिकवल्या जातो त्याचप्रमाणे गहू आहे ज्वारी आहे बाजरी आहे सोयाबीन आहे तूर आहे ह्या सगळी पिके पण ह्यामध्ये घेतली जातात आणि हे बाहेर ठिकाणीपण पाठवल्या जातात पण जो कापूस आहे तो कापूस तर तो इतर राज्यांमध्ये भारताच्या बाहेरसुद्धा जात असतो आणि इथेसुद्धा कपड्यांच्या काही कंपनी आहे त्यामध्येसुद्धा ते घेतात आणि ह्यामधे जे व्यापारी आहेत मोठमोठे त्याचीपण त्याच्यामधे मध्यस्थी असते आणि त्या त्यानुसार ते लोक मोठमोठे व्यापारी झाले किंवा सरकार झालं त्यात्यानुसार ते लोक त्यांच्या डिमांडनुसार ते त्या शेतकऱ्याकडनं हा माल विकत घेत असतात आणि पुढे नेऊन समोर जाऊन तो दुसरा देशामध्ये म्हणा किंवा मग दुसऱ्या राज्यामध्ये म्हणा तो विकत असतो